हॅलो आपण नॅशनल पेन्शन एन पी एस खात्यातील अधिकाऱ्या म्हणून बोलत आहात संबंधित प्रतिनिधी म्हणून बोलत आहात का मी आता सध्या ज्येष्ठ नागरिक लाभासाठी प्र पात्र झालेलो आहे आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी माझी जन्मतारीख देखील अपडेट करवायची आहे त्याचप्रमाणे पी आर ए एन पत्ताणीसाठी असलेली आवश्यक कागदपत्रे देखील मला आपल्याकडे प्रदान करायची आहेत तर कृपा करून मला याबाबत एन पी एस म्हणजे पेन्शन खात्यातील कोणत्या संबंधित आधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे मला जावे लागेल कृपया त्या बाब विभागाचा त्या संबंधिताचा मला पत्ता किंवा संपर्क नंबर द्यावा ही विनंती